हॅलो तुम्ही विद्याधर शॉपिंगमधनं बोलत आहात का मला मोबाईल घ्यायचं होता वन प्लस तुमच्या शॉपिंगमधनं तर कोणते कोणते ॲव्हेलेबल आहेत त्याच्यामधे कलर्स वगैरे

तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता आणखी प्राईज वगैरे तुमच्याकडे कितीपर्यन्त ॲव्हेलेबल आहे प्राईस तुम्ही सांगू शकता मला ठीक आहे नं मला चालेल पंचवीससुद्धा पण मोबाईलची क्वालिटी वगैरे तर छान आहे नं बरं ठीक आहे नं चालेल

ऑफलाईनच करणार कॅशमध्येच करणार पेमेंट तुम्हाला हो बर नाही नाही बस हे मला मोबाईलच घ्यायचा होता तर तुम्ही मला मी तुमच्या शॉपिंगमध्ये येऊनशनी मोबाईल घेऊ घेणार आणखी पैसे कॅशनेच देणार मी तसं तुम्हाला कॉल करणार आणखी कळवणार किंवा माझं जमेल

बरं ठीक थँक यू